नमस्कार मी चैतन्या बोलते आहे मी काल ॲमेझॉनवरून एक लॅपटॉप मागवला होता डेल फिफ्टीन तर मला त्याबद्दल काही गोष्टी सांगायच्या होत्या मी त्यासाठी कॉल केला होता तर सगळ्यात महत्त्वाचं की डिलेवरी खूप वेळेत झाली म्हणजे ॲक्चुली माझी डिलेवरीची डेट सत्तावीस होती मला सत्तावीस तारखेला माझी डिलेवरी मिळणार होती पण ती ॲक्चुली वेळेच्या अगोदर आली सो ॲम रिअली हॅपी विथ दॅट कारण आपली डिलेवरी लवकर येणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्यानी जास्त कॉल नाही केले मिनिमम कॉल्स मला डिलेवरी वेळेत मिळाली आणि मग सगळ्यात महत्वाचं पॅकेजिंग खूप छान होतं की जेणे जेणेकरून लॅपटॉपला काही होणार नाही आणि त्याच्यासोबत मी एक ऑफर मी ऑफरमधून लॅपटॉप ऑर्डर केला होता सो मला त्याच्यासोबत एक सॉफ्टवेअर मिळालं जे अँटीवायरस सॉफ्टवेअर आहे आणि एक पेनड्राईव्ह मिळाला आहे तो पे आणि अँटीवायरस सॉफ्टवेअर खूप छान आणि आत्ता नवीन व्हर्जनचा आहे सो माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लॅपटॉपची क्वालिटी खूप छान आहे त्याचे फीचर्स खूप छान आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्याची स्क्रीन स्क्रीन म्हणजे मला ॲक्चुअली वेबसाईटवर बघितली होती ती स्क्रीन मला छोटी वाटली होती पण रिअल टाय रिअल लाईफमध्ये त्याची स्क्रीन खूप छान आहे ती मोठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्क्रीन चांगली आहे त्याला काहीही झालेलं नाही आहे कारण माझा आत्तापर्यंतचा एक्सपीरियन्स होता की काहीतरी डॅमेज पीस आले आहेत व किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे पण आत्ताचा जो पीस मी जो लॅपटॉप मागवला त्यामध्ये काहीही मिसिंग नाही आहे सगळे प्रॉडक्ट्स बरोबर आहेत सगळ्या प्रॉडक्ट्स बेस्ट आहेत आणि तुमची सर्व्हिस खूप छान आहे कारण मला आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार बघायला गेलं तरी ही सर्विस मला खूप छान मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॅपटॉप जो आहे तो मी जसा मा मला वाटला होता येईल तसाच आलेला आहे कारण काही वेळेला काय होतं मॉडल चेंज होऊन येत पण मी यावेळी जे ऑर्डर केला तोच लॅपटॉप मला मिळाला आहे काहीही त्यामध्ये चेंजेस नाही आहे दुसरं मॉडेल वगैरे नाही आलेलं आहे त्याचा रॅम वगैरे खूप छान आहे आणि मी आता ट्राय केल म्हणजे मी यूज करून बघितला स्पीड मस्त आहे काहीही इश्यू नाही आहे आणि लॅपटॉप खूप छान आहे त्यासाठीच मी फाईव्ह रेटिंग द्यायलासुद्धा तयार आहे मी त्यासाठीच फोन केला होता थँक्यू